मराठी साहित्यातील जुन्या साहित्याविषयी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकसाहित्य आहे त्यामध्ये येतं भारुड येतं भारुड ओवी अभंग भजन कीर्तन आणि पोवाडा लावणी हे सगळं मराठी साहित्यातली लोककलेबद्दल साहित्य आहे त्यात पोवाडा म्हणजे एक वीर जे सैनिक असतात त्यांचे त्यांना स्फूरण चढावं यासाठी पोवाडा गायला जातो त्यामध्ये जे वीर योद्धे होते त्यांच्याबद्दलचे पोवाडे गायले जात होते कीर्तन हा प्रकार क देश आपल्या भक्तीसाठी जो गायला जातो हा मंदिरात किंवा इतर ठिकाणी कीर्तन केल्या जातं भजन पण देश देशभक्तीसाठी गायला जातं अभंग हे पण आपल्या देवभक्ती आणि लोककल्याणासाठी हे जे अभंग आहेत ते गायला जाते ओवी ही मराठी एक मराठीचाच एक साहित्याचा प्रकार आहे तो ओवीसुद्धा ही एक प्रकारे मराठी साहित्यात साहित्याचाच प्रकार आहे बखर म्हणजे स जे स बखर हा प्रकार असा असतो की जे आपलं इतिहासाबद्दलच्या नोंदीनी ह्या नोंदी ज्या आहेत ह्या बखरमध्ये असतात पोथी आरती लोकगीतं गोंधळ हा सगळा आपल्या लोकभाषेतील आपल्या मराठी भाषेतील साहित्याबद्दलचा प्रकार आहे